आमच्या भारतात वेगवेगळ्या जातीचे लोकं राहतात त्याच्यामुळे प्रत्येक जातीची एक वेगवेगळी भाषा आहे जसं आम्ही बुलढाण्याला राहतो तर आमची ती घाटाखाली जी भाषा बोलली जाते ती वेगळी आहे जळगाव खानदेश खानदेशी भाषा अहिरणी भाषा बोलल्या जाती त्याच्यानंतर गुजरात साईडला गुजराती भाषा बोलल्या जाती मारवाडी लोक मारवाडी भाषा बोलतात पण गुजराती आणि मारवाडी ही थोडीफार सेमच असती आणि त्यांची भाषा आत आता जशी गाणी निघतात अहिरणी भाषेवर गाणे निघतात तर ते ऐकायला खूप चांगले वाटते आणि त्यांची भाषा समजून घ्यायला पण भारी वाटतं म्हणजे प्रत्येक समाजाची एक वेगवेगळी भाषा आहे त्या समाजाला त्या भाषेवरूनच ओळखलं जातं तर ते एक त्यांची वेगवेगळी पद्धत असते बोलायची पण ती चांगली असते म्हणजे समजून घ्यायला कठीण नसते आणि बेस्ट असते